आमच्या राज्यामध्ये गुढीपाडवा संक्रांत होळी दिवाळी दसरा रामनवमी हनुमान जयंती हनुमान जयंती सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि आंबेडकर जयंती शिवजयंती असे सण साजरे केले जातात